हॅलो काही नाही मॅडम आम्हाला एक विचारायचं होतं आम्हाला हॉटेल पाहिजे होतं तुमच्याकडं हॉटेल आहे का जेवण्याकरिता

बरं बरं हिंगोलीच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावरचे ना हावेला हो का ह आम्हाला फॅमिली न्यायची होती तर ते कुठं भाजी आहे का तुमच्याकडे बरं काय रेट आहे त्याचा हो का आणि मग बाकीचे भाज्या भेटतील ना जे आवडल्या त्या पनीर वगैरे बरं आणि व्हजिटेबल आहे ना रूम वगैरे भेटतील ना तिथे आल्यावर बरं बरं मग क्वालिटी स व्यवस्थित आहे आम्हाला फॅमिली यायची होती आणि बाकी जरा तिथं काही ऐनवेळी लागलं तर भेटेल ना आम्हाला बरं मग क्वालिटी चांगली पाहिजे आम्हाला क्वालिट्या चांगल्या पाहिजे होत्या हा हा त्याचसाठी विचारायला फोन केला होता ठीक आहे मॅडम ठेवा